हा ताई मी शि हो हो सिद्धेश्वर किराणा स्टोर्स आहे बोला ना

गव्हाचा रेट म्हणजे तुम्हाला किती घेणार त्याच्यावर अवलंबून आहे तर तसं म्हटलं तर एक आपण घेईल तसं आहे पन्नास आहे साठ आहे लोकवन पाहिजे का तुम्हाला कोणता पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे हां न चांगला ना तो पण सगळी व्हरायटी आहे आमच्याकडे आणि विशेष म्हणजे गहूच काय प्रत्येक आयटम आमच्याकडं सगळं स्वच्छ केलेलं आहे तुम्हाला म्हणजे तुमची एनर्जी वाचणार आहे तुमचा वेळ वाचणार आहे त्याच्यामुळं आणि सगळ्यांपेक्षा रेट होलसेलमध्ये आहे आमचा आणि स्टाफ सर्विस पण खूप छान आहे हो सगळं हो फिनेल आहे की सुपर मार्केट आहे आहे फिनेल आहे सगळं आहे हो चालेल आणि विशेष म्हणजे आमच्या दुकानाची बेष्ट म्हणजे तुम्हाला होम डिलिवरीसद्धा आहे आणि फ्रीमध्ये आहे जर तुमचं तीन हजाराच्या पुढे जर तुमचं सामान झालं ना तर तुम्हाला फ्री डिलिवरी तिथं आमचा माणूस तुम्हाला त्याचं साहित्य पोच करेल हो हो साखर तेल आहे तुम्हाला ब्राऊन शुगर आहे सगळं प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या शुगर आहेत फ्री फ्री नाही नाही तुम्हाला फक्त तीन हजारच्या तीन हजारच्या पुढं तुमचा जर किराणा माल झाला तर तुम्हाला फ्री डिलिवरीची ऑफर आहे नाहीतर मग दोन टक्केनी तुम्हाला च चार्ज द्यावं लागेल जर कमी असेल तर माळ्या मिळाल्या नाही तर तुम्हाला एक दोन ते तीन तासामध्ये पोचते घरी साहित्य सगळं दोन तासामध्ये दोन तासामध्ये आहे ना आहे लक्स आहे तुम्हाला आयुर्वेदिक साबण मिळेल डव मिळेल संतूर मिळेल सगळे आणि लिक्विड सोपसुद्धा मिळेल तुम्हाला लिक्विड सोप आहेत ना आता अलीकडे निघाले निवियाचे वगैरे ते लिक्विड सोप पण फार सॉफ्ट आहेत उलट ह्या साबणापेक्षा ते खूप छान आहेत त्याचे म्हणजे रिव्यूज आहेत ना त्याचे खूप सुंदर आहेत तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल ना ताई तुम्ही काय करा तुम्ही यादी जरी व्हॉट्सअपला टाकली तरी तुम्हाला मिळून जाईल ते ओके नाही नाही उधारी नाही सॉरी सॉरी सॉरी नाही नाही मॅडम सॉरी सॉरी सॉरी नाही उधारी मिळणार आहे तुम्ही मला लिस्ट पाठवून द्या ओके बाय